दोन दिवस आदी आम्ही जी हातोडी आणली त्याचं कसं आहे की काळजीपूर्वक समजा चांगलंही आहे आणि वाईटही आहे कसं आहे लोखंडाची वस्तू आहे काळजीपूर्वक वापरली तर चांगली आहे पण समजा कदाचित पायावर पडली किंवा कुठं झोडपा मारतो म्हटलं तर हुकून जर चुकून समजा आपल्या अंगावर आली तर त्याचं कसं नुकसान पण होऊ शकते त्याच्यामुळं थोडी काळजी घेण्याची गरज आहे प्रत्येकाला हा ठीक आहे